आम्हाला सा हां सामान पाहिजे आम्हाला साबणा पाहिजे अजून किरा नाही बिस्किट पुडे पाहिजे हां तेल पाहिजे शांपो पाहिजे हां हां हां अगरबत्ती पुडे हां अगरबत्ती पोय पाहिजे पोहे पाहिजेत मुरमरे पाहिजेत शेंगादाणे पाहिजेत

भा भाव काय आहे त्याचा शेंगदाण्याचा काय भाव आहे बरं दोन किलो द्या हा दोन किलो द्या मुरमुऱ्याचा काय भाव आहे बरं हां तीन पाकीट द्या ते हो धुपबत्तीचे पुडे द्या पाच भाव काय

बरं हा पाच द्या पाच

ते तेल द्या तेल अर्धा किलो एक पॉकेट हो एकशे वीस रुपये बरं बरं हा साखर हां साखर द्या दोन किलो

चांग चांगल्या क्वालिटीचं द्या पण हां हो घर घर घरपो घरपोच द्या पण

मॅडम आजकाल म खराब येते हो

हां बरं बरं बरं बरं बरं हा बरं बरं बरं ते तेल कोणत्या कंपनीचं आहे हां बरं तेलाचे हां ते सो सोयाबीनचं द्या तीन पुडे द्या

हो बरं बरं बरं शांपो शांपो द्या आम्हाला क्लिनिक प प्लस लागतो हो ते द्या दहा वीस पुड्या पैसे किती द्यायचे दोन हजार म मॅडम थोडं हिशेबानी लावा ना आं हां अहो तसं नसतं आम्ही गरीब माणसं आहेत मग थोडेफार काहीतरी कमी करावं लागत आहे हो गरीब कसं काय कोणी नाही

हां बरं हजार हजार हजार घ्या हो ठीक आहे ठीक आहे हो